हॅलो बोला हो बोला सर ओके सर हां सर ओके हो भेटून जाईल हो भेटून जाईल सर मेन्यू हो हो सर मेन्यू कार्ड हो सर तुम्हाला नॉन व्हेज पाहिजे का व्हेज पाहिजे मे व्हेज मेन्यू पाहिजे ओके ओके चालेल सर महाराष्ट्रीयन फेमस ओके महाराष्ट्रीयन व्हेजमध्ये बो बघायला गेलात तर म्हणजे स्वीट डिशमध्ये पुरणपोळी आहे आणि करीमध्ये बोगला बघायला गेलात तर तुम्हाला व्हेज कोल्हापुरी करी चांगली भेटून जाईल म्हणजे चांगली चां चांगली महाराष्ट्रीयन डिश आहे हे दोन आणि नॉनव्हेज आपला म्हणजे जास्त नॉनवेज बेस्ड रेस्टॉरंट आहे म्हनून नॉ नाॅन नॉनव्हेजमध्ये खूप सारे डिश आहेत मेन्यूमध्ये जसा मुर्ग मुसल्लम आहे मुर्ग मुसल्लम आहे मा हो सर तुम्हाला जर महाराष्ट्रीयन नॉन वेज डिश पाहिजे असेल तर कोंबडी वडे हे फेमस आहेत आणि माशामध्ये सुरमई फ्राय बांगडा फ्राय हे फेमस आणि मांदेली चना कोलीवाडा चना कोलीवाडा चना कोलीवाडा चना हो सर चना कोलीवाडा एक फेमस डिश हो सर हो सर सांगतो हो हो सर जर तुम्हाला हो हो सांगतोय फिशेस पण भरपूर कोस्टमध्ये आपले महाराष्ट्रा कोस्टमध्ये येतं ते सर्व अवेलेबल आहेत आणि क्रॅब्स आणि श्रींप पण भेटून जाईल तुम्हाला जर प्रॉन खायचं असेल प्रॉन श्रीम कोळंबी कोळंबी खायचं माशाचे प्रकार हो हो माशांचे सुरमईचा फ्राय कालवण सुरमईचा फ्राय कालवण डबल मांदेलीचा फ्राय भेटेल पामप्ले पॉप पापलेट असतं ना पापलेट मासा ते भरलेला असतो तो चटणी तो पण भेटेल हे चांगली आमची म्हणजे फेमस डिश आहे या रेस्टॉरंटची ती खायला भरपूर लोक येतात आमच्या या रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला हो हो सर हो नक्की सर नक्की नक्की नक्की स्वीट थीम तुम्ही तुम्ही ओके ओके हो भेटून जाईल सर हो हो भेटून जाईल सर भेटून जाईल सर तुम्हाला कुठल्या डेटला रजिस्टर करायचं आहे ते सांगा सर आम्ही तसं कर चालेल सर पण ओके ओके सर ओके सर पण तुम्हाला त्यासाठी म्हणजे बुकिंगसाठी थोडं ॲडव्हान्स पे करायला लागतो हे सांगतो तुम्हाला ॲडव्हान्स ॲडव्हान्स सांगतो तुम्हाला पर मंथ म्हणजे आता टू थाऊजंड तरी ॲडव्हान्स द्यायला लागेल तुम्हाला सर्व हे पाहिजे ना म्हणजे थीम बीम बोललात तर टू थाऊजंड ॲडव्हान्स द्यायला लागतो चालेल सर ओके ओके ओके चालेल सर मग बुक करू तुम्ही ॲडव्हान्स मला या नंबरवर पे केला तरी चालेल मी डायरेक्ट रेजिस्टर करून बुक करतो तुमची नावाने चालेल चालेल थँक्यू आणखी काय डाऊट असेल तर बोला चालेल थँक्यू